राधा पायल श्रद्धा मीनाक्षी दिव्या माया कोमल आरती आशा अनु कल्पना सपना नेहा रानी छाया करुणा गायत्री वैष्णवी विशाखा शिल्पा श्रावनी ज्ञानेश्वरी मुक्ता पूर्वी कोमल माधव मानिक महादेव मारुती देवराव देवानंद दशरत दामोजी दारकोजी संतोष शायनाथ सारंग सखाराम सोमनाथ सागर सोपान राहुल रघुनाथ रविकांत सूर्यकांत चंद्रकांत श्रीपती भद्रीनाथ समर्थ बाबासाहेब बालाजी बाळू कामाजी केरोजी काशीनाथ कमलेश खोबराजी गनपती गोविंद गनाजी गंगाधर नामदेव नामाजी नागेश नागुराव नागराज नाना नेमाजी वसंत वामन विठ्ठल वैज्यनाथ व्यंकटी प्रदीप आयुष कैलास सुनील शुभम दीपक दिगांबर विलास अनिकेत संदीप मारुती राजेश अमृत आदिनाथ अमोल आनंद अंकुश अविनाश ओमकार आदित्य अनमोल अजय बाबुराव बंडू